आपला भारत देश हा हिंदू संस्कृतीनं परिपूर्ण भरलेला आहे आणि हिंदू संस्कृती हा सण आणि उत्सवानं भरलेला एक धर्म आहे आणि ह्या धर्मामध्ये अनेक जाती आहेत पोटजाती आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे उत्सव प्रत्येक जातीमध्ये साजरी केले जातात त्या पद्धतीनं नारळी पौर्णिमा असो वटपौर्णिमा असो रक्षाबंधन असो किंवा दसरा असो अनेक उत्सव अतिशय मोठ्या आनंदानं साजरे केले जातात घरातील आबालवृद्ध त्यामध्ये सहभागी होतात उदाहरणार्थ नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन रक्षाबंधन हा पावसाळा संपण्याच्या कालावधीत असून श्रावण महिन्यात येणारा सण याच्यामध्ये बहीण भावाला राखी ओवाळते आपल्या संरक्षणासाठी भावाकडून काय आशीर्वाद मागून घेते भावानं हे त्याच्या पाठीमागची एक संकल्पना आहे की भावानं माझं रक्षण करावं पण त्याचा मूळ हे तो आहे की आपापसातले हेवे दावे विसरून एक परत नव्या जोमानं जुनी असणारी जाळी जळमटं मनातली नष्ट करून स्वच्छ मनानं पुन्हा एकत्र राहूया पुन्हा आनंदाना जीवन जगूया मग रक्षाबंधन असो परत दसऱ्यामध्ये सोनं लुटलं जातं आहे त्या आपट्याची पानं निसर्गाला अनेक पद्धतीनं आपल्या सण उत्सवात सामील केलं जातं पुन्हा दिवाळीमध्ये आकाश आकाश कंदील बांधले जातात दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण अज्ञानावर ज्ञानानं केलेलं मिळवलेला विजय असे मग गोडधोड खाऊ घालून आपल्या मित्राला जेवायला घरी बोलून मित्राच्या घरी आपण जेवायला जातो पाठीमागचे हेवे दावे काही वाईट विचार नष्ट करून परत आपण सर्वांनी एकत्र नांदूया आणि परत आपली आपल्या समाजाची आपल्या देशाची प्रगती करूया असा एक त्याच्या पाठीमागचा शुद्ध हेतु आहे आणि याच्यातून सामाजिक एकता साधण्याचं काम मोठ्या प्रमाणात पूर्वीपासूनच केलं जातं आहे